कुडती हे घालायचे आणि आताच्या याच्यामध्ये लग्न वगैरे लग्नामध्ये जायचे तर धोती घालायचे प बंगाली घालायची टोपी घालायची आणि आता आता म्हणजे नवीन नवीन फॅशनचे कपडे निघाले आताच्या मुली जीन्स पँन्ट हे सगळं घालायचे जीन्स आणि टी शर्ट वगैरे आणि काय म्हण आणि लुगडं वगैरे मुली गॅदरिंग वगैरे असली तर मुली लुगडे घालून मागायचे तर आणि असं आता साड्या निघाल्या आधीच्या काळामध्य मॅक्सी मॅक्सीस होत्या आणि आणि माझी आजी लुगडं घालायची आणि आता म्हणजे आता नवीन नवीन प्रकारचे कपडे निघाले आम्ही लग्नात जातो तर आता